अलीकडच्या काळात आमच्या क्षेत्रातील लोकांना सर्वात महत्त्वाच्या समस्यांना आरोग्य समस्यांना जे तोंड द्यावं लागतं तोच आरोग्य समस्या म्हणजेच संसर्जन्न रोग आणि या संसर्गजन्य रोगातून आज खूप साधे साधे आजार जे असतील ते आजार उदयास येत आहे जसजसं वातावरण चेंज होतं त्या वातावरणाच्या संसार्गातूनसुद्धा अलीकडे आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढत आहे मग साधा साधा ताप असेल किंवा खोकला असेल किंवा सर्दीपडसं असेल या सामान्य आजारांना आज आपण सामोरे जात आहोत खरं तर जग देशामध्ये किंवा जवळपच्या क्षेत्रांमध्ये जे काही पर्यावरण पूरक वातावरण तयार नाही आहे आणि हे तयार न होण्याचे कारणं अशी की जास्त प्रमाणामध्ये विद्रुप झालेलं दूषित झालेली जी हवा आहे ती दूषित झालेली हवेपासून सुद्धा आज आपल्याला संसर्गजन्य रोगांच्यामार्फत आपले आजार बळावले जातात याच्यासाठी आपण पर्यावरणपूरक असं काम केलं पाहिजे काही प्रमाणात ऑक्सिजन देणारी झाडी पाहिजे कार्बन डायऑक्साईड ॲबसॉर्ब करणारी झाडी आपल्याकडे असेल तर निश्चितच याच्यातून आपल्याला फायदा होतो पण अलीकडच्या काळात संसर्गजन्य रोगाच्या मार्फत हे जे काही आजार आहे कारण वातावरण चेंजमुळे वातावरण बदलामुळे निश्चितच माणसांना या आजारांना प्रत्येक वेळेस तोंड द्यावं लागतं आणि अलिकडच्या काळातील खूप मोठे अशी समस्या तयार झाली आहे की संसर्गजन्य आजार किंवा संसर्गजन्य रोग हे टाळण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्न करावे लागत आहे